हॅलो नमस्कार के के कॅम्ब्रिज स्कूलमधून बोलत आहे ना मला नं ॲडमिशनबद्दल माहिती पाहिजे होती की नेमकं तुम सिनियर के जी ज्युनियर के जी किंवा नर्सरी म्हणजे नेमकं कुठल्या याच्यामध्ये वयोगटामध्ये टाकू शकतो माझी मुलगी पाच वर्षाची आहे तर मग तिला नर्सरीला टाकायचं की यल के जीला टाकायचं ओके ओके आणि मग ॲडमिशन प्रोसेस काय आहे किंवा तुमच्याकडे फॅसिलिटीज काय काय आहेत जसं आता मुलींच्या सुरक्षेच्या बाबतीत तुम्ही जागरूक आहात का एका क्लासमध्ये एका क्लासमध्ये तुमच्या किती ॲडमिशन्स असतात जेणेकरून तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला पुरेपूर वेळ देऊ शकता का आणि मग टीचरसोबत म्हणजे जेवढा काही तुमचा शाळेचा पर्टिक्युलर वेळ असतो त्या वेळेत टीचरसोबत एक हेल्पर ॲव्हेलेबल असते का किंवा काही मावशी वगैरे चार वर्ग मिळून एक हेल्पर म्हणजे एका वर्गात तीस विद्यार्थी तर मग एकशे वीस विद्यार्थ्यां मिळून तुम्ही एक हेल्पर देणार आहात का समजा आ समजा आता लंच टाईमची लंच टाईमची तुमची वेळ होते किंवा जे काही तुम्ही मधली सुटी वगैरे देता तर मग या सुटीमध्ये जवळपास सगळ्याच विद्यार्थ्यांना वॉशरूमला जायचं असतं तर मग एक हेल्पर एकशे वीस विद्यार्थ्यांना ॲव्हेलेबल होऊ शकते का हं हो ओके ओके नाही आजकाल कसं आहे की म्हणजे ह्या ज्या बाई लोक असतात यांचे स्वभाव कारण आता त्यांनाही त्रास होतो म्हणा पण त्यांचं वागणं जे एकदम रफली असतं त्या रफली वागण्यामुळे काय होतं की मुलं घाबरतात आणि मग ते मोकळेपणानी बोलू नाही शकत ओके ओके सर म्हणजे धन्यवाद तुम्ही मला तुमचा वेळ दिला त्याबद्दल आम्हाला जर प्रत्यक्ष म्हणजे शाळा बघायची असेल आतून शाळेचा प्रिमायसेस बघायचा असेल तर आम्ही कोणत्या वेळेत येऊ शकतो ठीक आहे सर धन्यवाद